मी सगळ्यात आधी दहावी केली आहे दहावी झाल्यानंतर मग ट्वेल्थ सायन्स केलेलं आहे ट्वेल्थ सायन्स झाल्यानंतर मला तसं तर बी एससी नर्सिंग करायचं होतं पण बी एससी नर्सिंगमध्ये मला मार्क्स कमी होते नीटमध्ये तर म्हणून मला लवकरात लवकर जॉब पण करायचं होतं तर म्हणून मी जीएनएममध्ये ॲडमिशन केली सगळ्यात आधी जी एन एममध्ये ॲडमिशन करण्यासाठी आपल्याला ट्वेल्थ सायन्समधून पास पाहिजे म्हणजे असं गरजेचं नाही की सायन्समधूनच पास हवं आर्ट कॉमर्स कॉमर्सवाले म्हणजे फारच कमी लागतात आटवाले पण लागू शकतात पण आटवाले जे असतात त्यांना सगळ्यात आधी ए एन एम करावं लागते ए एन एम केल्यानंतर ते जी एन एम करतात आणि ज्यांचं ट्वेल्थ सायन्स झालेलं असते त्यांना पन्नास मार्काच्यावरती पर्सेंटेज असते ते लोक जी एन एममध्ये ॲडमिशन करू शकता तर मग सगळ्यात आधी प्रोसिजर जी एन एमची ही असते की बा तिथे जा कॉलेजमध्ये जावं लागते कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रिन्सिपलशी भेटावं लागते प्रिन्सिपलशी भेटल्यानंतर आपल्याला आपले जे पण ट्वेलची माकशीट टेनची माकशीट कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड वगैरे जे पण आपले ओरिजिनल सर्टिफिकेट जे पण सगळे काही असते ते आपल्याला तिथे जमा करावं लागते मग प्रिन्सिपल आपल्याला तीनही वर्षाची टोटल फीस सांगतात किती आहे काय आहे आणि स्कॉलरशिप वगैरे सगळं ते लोक सांगतात ते सगळ्याबद्दल आपण बोलणं करतो आणि आपण आपल्या पॅरेंट्सला वगैरे घेऊन जातो सोबत तर आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जर त्या कॉलेजमधलं सगळ्या गोष्टी पटल्या जसं की स्कॉलरशिप फीज वगैरे सगळ्या गोष्टी पटल्या तर मग आपण त्यांना आपले ओरिजनल डॉक्युमेंट्स देतो ओरिजनल डॉक्युमेंट्स दिल्यानंतर मग आपलं तिथे रजिस्टरमध्ये नाव लिहिण्यात येतं नाव लिहिण्यात आलं की म्हणजे आपली ॲडमिशन तिथे कन्फम झालेली आहे